हो माझी लहानपणाची एक शाळेतली एक घटना आहे मी दसऱ्याला एके दिवशी शाळेमध्ये जाऊ शकलो नव्हतो आणि आमच्या तिसरीचा वर्ग त्यामधले आमच्या गद्रेबाई होत्या आणि त्या त्या एवढ्या आम्हाला प्रेमळ होत्या सगळ्या मुलांशी खूप प्रेम करायच्या आणि त्या नेमक्या त्या वेळेला त्यावर्षी दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या शाळेत निघून गेलेल्या होत्या आणि दसऱ्याचं जे सो म्हणजे जे सोन्याचं पान आपण देतो झा म्हणजे आपट्याचं पान आपण देतो ते देण्याची काही त्यांना मला संधी मिळाली नाही त्यामुळे मग मी दुसऱ्या दिवशी माझ्याकडे ते आपट्याचं पान नव्हतंच तर मी कागदावरती त्या आपट्याचं पानाचं चित्र काढलं आणि ते घडी घालून त्या दुसऱ्या शाळेत गेलो आणि त्या शाळेमध्ये बाई वर्ग घेत होत्या आणि त्यांना मी बाहेरून हाक मारली त्या वेळेला ते वर्ग थांबून बाहेर आले आणि तू म्हणाले की तू काय करतो इकडे तर म्हणे बाई ही चिठ्ठी तुम्हाला द्यायला आलो आहे आणि चिठ्ठी दिल्ली आणि त्यांनी ते उघडून बघितली आणि त्या हसल्या आणि मग मी धावत पळत तिकडून निघून गेलो